मला वास्तवावर आधारित आणि माणसाचा सबंध असणारे माणसाच्या वेदना माणसाचे अनुभव फक्त श्रृंगारिक पद्धतीनेच नाही तर दररोजच्या माणसांचं जगणं कसं असतं याबद्दल सांगणारी वास्तव आधारित पुस्तके मला आवडतात ही जर पुस्तके मला कायम वाचायला मिळाली तर मी आयुष्यभरही वाचू शकतो कारण या माध्यमातून अनेक लोकांचे जे अनुभव असतात ते मी पुस्तकाच्या कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून अनुभवू शकतो मी हल्ली वाचलेलं पुस्तक म्हणजे फ्रान्स कापका यांचं ट्रायल तर ट्रायल हे अशी कादंबरी आहे की ज्यामध्ये त्या व्यक्ती विरुद्ध जो आरोप असतो त्या व्यक्तीला तो माहीत नसतो आणि तरी सुद्धा तो अनेक पातळ्यावर अनेक वाईट अनुभवांना सामोरे जातो आणि एक सामान्य माणूस किती व्यवस्थेकडून पिचला जातो याबद्दलचं वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे